राज्यात भेट देण्यासाठी आलेले बाहेरील पर्यटक स्थळ पर्यटक हे महाराष्ट्रातील वेगवेगळे खेळ खेळू शकतात या त्याचा आनंद घेऊ शकतात मेन म्हणजे इथे खेळणारे खूप चांगले चांगले खेळ आहेत आणि आवडणारे खेळ आहेत जसं की कुस्ती झाली बॉक्सिंग किक बॉक्सिंग टायकान्डो कराटे खो खो क्रिकेट बॅडबिंटन असे गेम्स आहेत पण जे बाहेरून आलेले पर्यटक स्थळ पर्यटक लोक आहेत त्यांना खेळण्यासाठी आणि त्यांना ते गोष्टी बघण्यासाठी या त्याचा आस्वाद घेण्यासाठी जे आहे खेळ ते म्हणजे ट्रॅक्स ट्रॅकिंग करणे पॅराग्लायडिंग करणे या वॉटरपार्कमे व वॉटरपार्कमधे गेम्स खेळणे स्विमिंग या स्केटिंग करणे असे गेम्स आहेत जे ते त्याचा उपभोग घेऊ शकतात